उंचीची भीती ही मला कधी नव्हतीच कारण चढतेवेळी मला कधी उंचीची भीती वाटलीच नाही आनि भयगंडातून बाहेर यावे तर मला कधीच लागले नाही कारण मी माझ्या शालेय जीवनात असताना भरपूर वेळा ट्रेकिंगला वगैरे जातो आणि मी त्या वेळेस कळसूबाईसारख्या ऊंच शिखरावरती चढलेलो होतो आणि मी बऱ्याच वेळा असं माझ्या काही शालेय जीवनात जेव्हा सहल वगैरे जायच्या त्यावेळेस मी ट्रेकिंगसाठी निघायचो तर सिंहगड परत प्रतापगड परत नंतर न विसापूरगड असे बरेचेच काही उंच उंच किल्ले आहेत की त्याच्यावरती मी ट्रेकिंग केलेली आहे खरं सांगायचं म्हटलं तर सिंहगडसारखा अवघड आणि उंच असा गडच नाही आहे त्याही गडावरती मी असा एकदम व्यवस्थित प्रवास केलेला आहे एकदम व्यवस्थित चढलो व्यवस्थित उतरलो आणि खूप वरती गेलो होतो माझे मित्र म्हणायचे अरे एवढ्यावरती जाऊ पण नको तरीसुद्धा मी तेवढ्यावरती जाऊन तो प्रवास गाठायचो ह्यामुळे मला कधी कोणत्याच गोष्टीची भीती तर वाटलीच नाही खरं सांगायचं म्हटलं तर उंचीची भीती ही आपल्यावरती असते मनात बाळगायची नसते तुमच्या मनात जर उंचीची भीती जर आली तर तुम्ही भिणारच पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तेवढे कॉन्फिडंट पाहिजेत की तुमच्या मनात कोणतंही भीतीदायक कोणतीच गोष्टी आलेली नाही पाहिजे जेव्हा तुम्ही कु कोणतेही उंचीवरती गेला तर तुम्ही फक्त तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्हाला नक्की काय पाहण्यासाठी तुम्ही उंचीवरती गेला याचा विचार जास्त करा तुम्ही जर मी असा विचार केला की मी खूप वरती आलो आहे मग मी पडेल मग माझं काय होईल तर त्याची तुम्हाला भीती वाटणारच म्हणून उंचीवरती जाण्यापूर्वी अशा गोष्टी टाळाव्यात मेन म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी ट्रेकिंगसाठी किंवा घराच्या उंच अशा बिल्डिंगवरती किंवा टेरेसवरती कधी गेला तर तिथून खाली बघायचं झालं तर ती पण एक उंचीच असते तिथून खाली बघायचं म्हटलं तर आसपासचं खूप सारं सराऊंडिंग बघायचं झालं तर